हॅलो रिक्षा त्रेपन्न बारा ना हां अहो किती वेळ लावत आहे तुम्ही किती वेळ झाला सांगा माझी पुढची गाडी आहे तुम्हाला सांगितलेलं होतं दहा मिनटात येतो म्हणून सांगितलं अर्धा तास झाला अजून तुम्ही आलेला नाही आहे मला सर रिक्षा रद्द करायची आहे त्यासाठी फोन केला आहे मी माझी दुसरी व्यवस्था केली आहे मी कारण पूर्ण माणसं ताटकळले आहेत आणि ती जर रेल्वेची वेळ सुटली तुम्हाला आधी कल्पना देऊनसुद्धा तुम्ही उशीर केला आहे नाही सगळं मान्य आहे रहदारी वगैरे सगळं मान्य आहे पण तुम्ही मला आधी तशी कल्पना द्यायची ना आता मी माझी दुसरी व्यवस्था केलेली आहे मला ही रिक्षा रद्द करायची आहे मी तसं तुमच्या त्या कंपनीत कळवते आहे तर तर कृपया इकडं येऊ नका तुम्ही अहो ठीक आहे मान्य आहे मला तुम्ही आहात जवळपास पण आत्ता तर तुम किती वेळ लागेल अजून तुम्हाला अजून दहा मिंट म्हणत आहे छे छे शक्यच नाही आहे माझ्याकडं दुसरी सोय झालेली आहे आणि मी रद्द करते आहे फक्त तुम्हाला कल्पना देण्यासाठी फोन केला परत तुमची अडचण येऊ नये म्हणून अन्यथा काय होईल की तुम्ही तक्रार करणार आणि मी आधी कळवून व्यवस्थित सांगूनसुद्धा तुम्ही वेळेत आलेला नाही आहेत म्हणून मी तक्रार करते आहे ठीक आहे तुमच्या अडचणी असतील माझं काय तसं म्हणणं नाही आहे पण मला पुढं जर रेल्वे सुटली तर माझी सगळी पंचायत होईल इथून माझं घर लांब आहे रेल्वे स्टेशन आहे तुम्हालाही माहिती आहे हो बरोबर आहे की बरोबर आहे पण मग तसं तुम्ही कळवायला हवं होतात ना मला हो दुसरी व्यवस्था केली असती मी काहीतरी हा ठीक आहे असू शकतं अडचणी येऊ शकतात हरकत नाही मी परत कधी लागलं तर तुम्हाला संपर्क करीन पण आत्ता मी काही मला नको आहे हां म्हणून तुम्हाला फोन केला आहे की मी रद्द करते आहे मी दुसरी व्यवस्था केली आहे म्हणजे दसर दुसरं जर तुम्हाला कोणी कस्टमर असेल तर तुम्ही जा थँक्यू हो हो नक्की नक्की परत लागलं तर नक्की तुम्हाला सांगेन आणि मालकानाही सांगेन तसं काही अडचण नाही हो अडचण नाही आहे ठीक आहे थँक्यू ठेवते मी